वाशिम जिल्ह्यातील काही उल्लेखनीय ठिकानांमध्ये पोहरादेवी हे मंदिर येते पोहरादेवी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण व प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक मंदिर आहे तसेच येथे शिरपूर जैन मंदिर हे अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर आहे जैन धर्माचे मोठ्या संख्येने भाविक या मंदिराला भेट देतात आणि कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती गुरूमहाराज हे भगवान दत्तात्रयाचे दुसरे अवतार आहेत व तसेच वाशिमला बालाजी मंदिर हेदेखील आहे हे मंदिर अति अत्यंत जुने मंदिर आहे आणि मोठ्या संख्येने भाविक या पवित्र मंदिराला भेट देतात तसेच येथील धर्मस्थाने चांगली आहेत व येथील नागरिक पुरेपूर सपोट करतात